जसं की मला धावणे खूप आवडतात त्यामध्ये मी रोज सकाळी धावायला जायची मैत्रिणीसोबत त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जायची थोडी गप्पा गप्पा गोष्टी करने आणि म्हणजे चांगलं वाटायचं मला सकाळी धा धावायला जायचं स सायंकाळी धावायला जायचं ग्रुपमध्ये सिंगल असं कोणी अस नसेल नसले तर मी सिंगल म्हणजे एकटी पण जायची धावायला आणि बाकी सोबत असले त्या बाकीसोबत असल्यामुळे त्यां त्यांच्यामुळे आपल्याला प्रोत्साहित प्रोत्साहन मिळते त्यांच्यामुळे ग्रुपमध्येे धावण्या धावण्यामध्ये आणि एकट्या एकटेपणामध्ये धावण्यामध्ये थोडा फरकच असते ग्रुपमध्ये थोडा आनंद मिळतो गोप गप्पा गोष्टी करतानी धावणे आणि एकटीमध्ये थोडं शांत रहावे लागतात आणि एकटी धावणे बस